हॅलो सर मी सोनाली बोलत आहे सर मी कॉलेजमधून एज्युकेशन झालं आहे माझ्या तर मला आता म्हणजे समोर शिकायचं आहे तर कसं करावं लागेल हो हो कोच आहे ट्वेल सायन्समध्ये

आणि हो आणि बी एससी झालं आहे माझे प्लेन बी एससी हो हो हो सर मला इकडेच करायचे आहे नागपूरलाच ॲडमिशन हो मी नागपूरला कुठे करू शकते ॲडमिशन म्हणजे हो एज्युकेशन प्लस जॉब

हो अच्छा अच्छा मास्टर डिग्री सर पोस्ट ग्रॅजुएशनची हो आणि प्लस जॉब पण चालू हो सर माझं एम एस सी आय टी झालं आहे

एक्सलचं पण झालं आहे माझं आणि वर्डपॅड हो सर फोट्टी हो सर लॅपटॉप आहे हो सर हो सर अच्छा ठीक आहे ना सर पण किती वाजेपर्यंत यायचे अच्छा ठीक आहे न सर हो थँक यू सर